फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण छायाचित्रण शिकण्यासाठी पहिले हातात कॅमेरा तर हवाच बरोबर ना फोटोग्राफीबद्दल तांत्रिक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ डेप्थ ऑफ फील्ड म्हणजे काय किंवा यू वी फिल्टर म्हणजे अल्ट्रावायोलेट फिल्टर म्हणजे काय ते केव्हा वापरायचं स्कायलाईट फिल्टर केव्हा वापरायचं दुपारी भर उन्हात शटर स्पीड किती ठेवायचा ॲपारचर किती ठेवायचं आहे किंवा ॲपारचर किती संध्याकाळच्या वेळी किती ठेवायचं आहे आणि शटर स्पीड संध्याकाळचा काय असू शकेल अर्थात ते टार्गेटवर असतं तुम्हाला लांबचं टार्गेट घ्यायचं आहे की जवळचा क्लोजअप घ्यायचा आहे ह्याच्यावरती ते शटर स्पीड आणि ॲपारचर ठरत असतं आता पॅनिंग म्हणजे काय झुमिंग म्हणजे काय हे स्वतः कॅमेरा हातात घेऊनच शिकता येणार आहे किंवा पुस्तकातून वाचून शिकता येणार आहे हे तंत्र असं सहज येणारं गोष्ट नाही तर त्याच्यासाठी गुगलवरून सुद्धा शिकता येऊ शकतं किंवा ह्याच्यामधला माहितगार माणूस जो कॅमेराशी निगडीत आहे त्याला विचारून त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन या तांत्रिक गोष्टी शिकता येऊ शकतात